नमस्कार मी महाराष्ट्र राज्याचा एक अभिमानी नागरिक आहे आणि मला माझ्या राज्याबद्दल आणि देशाबद्दल अभिमान आहेच आमच्या राज्यामध्ये पर्यटक खूप येतात आणि पर्यटन व्हावं अशी उत्तम उत्तम सुंदर सौंदर्य स्थळे पर्यटनाच्या नजरेतनं नक्कीच आहेत एक म्हणजे भारताची आर्थिक राजधानी मुंबई तेथील गेटवे ऑफ इंडिया इकडचाच अरबी समुद्र इकडचे वेगवेगळे मोठमोठे प्रोजेक्ट्स त्याचप्रमाणे इकडचं जिजामाता उद्यान मलबार हिल अनेक मोठमोठी शैक्षणिक केंद्रे तसंच पुणे विद्येचं माहेरघर इथे देखील पर्यटक येतील असे अनेक स्थळं अनेक जिल्हे छत्तीस जिल्हे महाराष्ट्रातले आपापल्या परीने काही विशेष गोष्टी घेऊन आहेत परंतु या महाराष्ट्रामध्ये अजून एक गोष्ट आहे की ज्यासाठी पर्यटक आणि खास करून परदेशी पर्यटक आकर्षित होतात ते म्हणजे अध्यात्मिक केंद्र योग केंद्र इगतपुरी येथे विपश्यना केंद्र आहे जिथे जगभरातून अनेक अनुयायी मन शांतीसाठी या केंद्रामधे येतात लोणावळा इथे कैवल्यधाम कैवल्यधाम नावाचं योग केंद्र आहे जिथे तुम्हाला योग शिकवला जातो तसंच लोणावळ्याजवळच मन शक्ती म्हणून भिडे गुरुजींनी चालू केलेलं विज्ञानानंद हे त्यांचं टोपण नाव मन शक्ती केंद्राच्या दोन संस्थांची कार्यालय आहेत तिथे गर्भधारणा झालेल्या स्त्रीला गर्भसंस्कार वर्ग वयात आलेल्या मुलामुलींना तसे वर्ग आणि लहान शालेय विद्यार्थी विद्यार्थिनीना संस्कार वर्ग असे अनेक वर्ग या मन शक्ती केंद्रामधे होतात त्यामुळे आमच्या राज्यात पर्यटनासाठी अध्यात्म मन शांती मन शक्ती वाढवणं मनोबल चांगलं करणं तसंच योग आणि योग क्रिया करणं विपश्यना या सर्व वेगवेगळ्या शास्त्रांबद्दल शास्त्रोक्त अभ्यास करणारी अनेक केंद्रे आहेत आणि आज जर का तुम्ही पाहिलंत तर जगभरामध्ये शारीरिक व्याधीपेक्षा मानसिक व्याधीने लोक जास्ती त्रासलेले आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्य भारतातील अनेक पर्यटनांसाठी आकर्षित म्हणून ही केंद्र स्थापन करत आहेत धन्यवाद